मला माहिती असलेला बाजार आहे कमाल चौक आणि तो मला खूप आवडतो मी तिथूनच बाजार करते आणि मी त्याच बाजारामध्ये जाते पण कधी कधी कसं असतं की बाजार स्वस्त किंवा महाग असतो म्हणून त्याच्यामुळे प्रॉब्लेम जाते आणि अलीकडच्या वर्षामध्ये किराणाचा आणि भाजीपाल्याची किमती खूप झाल्या आहेत त्याच्यामुळेही प्रॉब्लेम जाते ऑनलाईन खरेदी मी कधीच केलेली नाही आहे म्हणून मला भल्याबुऱ्या बाबी माहिती आहेत नाही म्हणून मी सांगू शकत नाही